जास्ती प्रमाणात आजार म्हणजे एक आहे मधुमेह म्हणजे त्याच्यामुळे त्याच्या तो कशा प्रकाराने आपल्या शरीरातली साखर वाढते साखर वाढल्यामुळे हा जर उत्पन्न होतो तर ते जर वाढलं जास्तीत प्रमाणात तर आपल्या त्याचा परिणाम अवयवांवर होतं अवयव आपले एक एक एक एक बाद होतात दृष्टी कमी होते पाय खूप दुखायला लागतात नंतर पायांचा रक्त पुरवठा शरीराचा हळूहळू कमी होत जातो मग त्यासाठी आपल्याला घ्यायची काळजी म्हणजे आता आपण त्यांना त्या शुम डायबेटीज झालेल्या माणसांना वेळेवर गोळ्या त्यांचं वेळेवर जेवण जेवणा अगोदरचा काय इन्श्युरन्स असेल जास्ती प्रमाणात जर शुगर असेल तर त्यांना जेवणा अगोदर इन्श्युरन्स द्यायला लागतं ते दिल्यावरती लगेचच त्यांना जेवायला द्यायला लागतं तर त्यांच्या जेवणातील पथ्य म्हणजे जास्ती भात वगैरे खायचं नाही काय शुगर असेल गोड पदार्थ नाही जास्ती द्यायचे जास्ती प्रमाणात त्यांना नाचण्याची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीत शुगर असल्यामुळे ते द्यायची नाही गव्हाची चपाती भात अगदी नाहीच द्यायचा अशा प्रकारे त्यांचं जेवण परत तेलकट नाही जास्ती द्यायचं अशा प्रमाणात त्यांची काळजी घेतली जाते त्यांच्या वेळेवर महिन्यात दर महिन्याला त्यांची शुगर टेस्ट करायला लागते म्हणजे किती प्रमाणात आहे काय आहे ते नेहमी चेक करत राहायला लागतं नंतर दुसरा आजार म्हणजे ब्लड प्रेशर आता ब्लड प्रेशर जर जास्ती ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्या माणसांना जास्ती चालायला द्यायचं नाही जास्त चालल्यावरती प्रेशर कुठलं टेन्शन असेल तर प्रेशर वाढतो मग त्यांना पण वेळेवर नाश्टा झाल्यावर त्यांची नियमित प्रकारची जी गोळी असते ते त्यांना वेळेवर द्यायची खायला आणि त्यांचं जेवण दोन वेळचं जेवण त्यांच्या औषधं गोळ्याचं सगळं वेळेवर त्यांचं हे क काळजी घ्यायची आपण नंतर दुसरा एक आजार म्हणालात तर आपलं वय वाढत गेलं तर आपल्याला थोडं दिसायला कमी होतं मग त्यांना आपण थोडं दिसायला कमी आलं तर आपण त्यांना चष्मा घेऊन द्यायचा ते कुठे जर बाहेर निघाले तर त्यांना एका एकट्याला जाऊ नाही द्यायचं त्यांच्यासोबत कुणीतरी घेऊन जायचं नंतर जर आपण वेळच्यावेळी त्यांचे डोळे तपासत राहायचे काही म्हणजे काही जर जास्ती काय गेलं तर डोळ्यात मोतीबिंदूचा पण मोतीबिंदू तयार होतो तो तयार झाला आहे का ते चेक करायचं झाला असेल तर त्याचा वेळच्यावेळी ऑपरेशन करून घ्यायचं मग त्यांना चष्मा द्यायचा नंतर काही वृद्धांना वय झालं की ऐकायला येत नाही कानाचा पण प्रॉब्लेम येतो तर कानाचे पण आता सुविधा आलेले आहेत की एक प्रकारची ती मशीन मिळते ती मशीन कानात टाकायची त्याच्यामुळे थोडंफार ऐकायला येतं नाहीतर मग तेवढं हे नसेल तर आपण त्यांच्याजवळ मोठ्याने संवाद करायचा मोठ्याने बोलायचं जेणेकरून त्यांना ते ऐकायला जाईल असं पण आपण करून त्यांची काळजी घेऊत आता हा अंथरुणाला खिळणं म्हणजे पॅरालीसचा ॲटॅक एखादा काही लोकांना पॅरालीस अटॅक येतो पॅरालीस अटॅक आला तर ती एक बाजू पूर्ण त्यांची निकामीच होऊन जाते त्यांना चालता येत नाही त्यांना भरवायला लागतं पण त्यांचा एक हात उचलत नाही तोंड असं वाकडं झाल्यामुळे त्यांना व्यवस्थित खाता येत नाही बोलता येत नाही तर आपण त्यांना हातवारे वगैरे करून त्यांना समजावून त्यांची वेळच्यावेळी काय त्यांचा जेवण असेल जे डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्याचं जेवण असेल तर ते व्यवस्थित त्यांना दोन वेळ ज्या वेळेस त्यांना सांगितलं असेल नाश्त्याच्या वेळेला त्यांना भरवून त्यांचं व्यवस्थित आपण काळजी घ्यायची नंतर त्याचं काय मशाज असेल म्हणजे सांध्यात आता पाय म्हटलं की पॅरालीस ॲटॅक आला की त्यांना मसाज पण करायला लागते त्या डॉक्टरांनी जे काही आपल्याला औषधं दिली असतील ते वेळच्यावेळी तेल लावून त्यांना मशाज करायचं अशी काळजी घ्यायची पुन्हा महिन्याच्या महिन्याला त्यांना चेकअपला घेऊन जायचं थोडं थोडं फरक पडला ते चालायला लागले तर हात धरून धरून त्यांना थोडं थोडं चालायला शिकवायचं असं लहान मुलांची जशी आपण काळजी घेतो तशी त्या माणसांची काळजी घ्यायची अजून सांगायचं झालं तर

आजाराचा प्रकार म्हणजे काही लोकांना दम्याचा त्रास असतो तर तो वय झाल्यावरती त्यांना जास्त थोडं चाललं तरी पण त्यांना द दम लागतो अशा माणसांना आपण वेळच्यावेळी त्यांच्याजवळ एक पंप ठेवून द्यायचा त्यांचा जो पंप असतो तो ठेवून द्यायचा म्हणजे वेळ आली की ते थोडा दम लागला की ते तो पंप मारत राहातं आहे वेळच्यावेळी आपण आठवण करून द्यायची परत दम्याची गोळी काय चालू असेल तर तीही त्यांना आपण आठवणी आठवण करून द्यायची काय आहे वय झालं की त्यांना विसरायची सवय असते विसरण्याचासुद्धा आजार हा एक आजार आहे तो जर झाला तर त्यांना त्या गोळ्या औषधं का असतील तर त्यांच्या लक्षात राहात नाही त्यांनी काय खाल्लं असेल तर ते नसेल खाल्लं खाल्लं काय ते लक्षात राहात नाही तर त्याची पण आपण त्यांना आठवण करून द्यायची वेळच्यावेळी त्यांची त्यांचं खाण्याकडे लक्ष द्यायचं की त्या आधी गोळी घेतली आहे का त्यांचं खाणं झालं आहे का नाष्टा वेळेवर त्यांना आपण करून द्यायचा अशी त्यांची काळजी घ्यायची अजून कुठला आजार असेल मधुमेह झाला त्यामुळेच मग

असे खूप प्रकारचे आजार आहेत जे आपले वृद्ध म्हणजे आपल्या वय पन्नाशीनंतर सगळे आजार एक एक एक एक काय ना काय चालू होतात तर त्याची आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आणि ती काळजी घेऊन वेळेत डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करून गोळ्या वेळेवर घेऊन अन्न पथ्य वगैरे करून आपण आपल्या आजी आजोबांना आजी आजोबांची वृद्ध कोण आपल्या घरात असेल तर त्यांची छान प्रकारे त्यांची काळजी घ्यायची